गुढीपाडव्याला आम्ही गुढीला गुढीसाठी एक बांबू घेतो त्याला तेल लावून आंघोळ गरम पाण्याने तेल लावून आंघोळ घालतो त्याला पुसून वगैरे स्वच्छ करून आम्ही साडी वगेरे नेसवून त्याला षडोपचाराने त्याची पूजा करून आम्ही त्याला हा हार घालतो त्याला साखरेचा हार घालायचा फुलाचा हार घालायचा वर तांब्या वगैरे त्याला हे करायचं आणि गंंध वगैरे लावायचं आणि हे हे जी पौर्णिमा राखी पौर्णिमेला बहिणी भावाला राखी बांधतात हे बंधनात जे अतूट आहे ह्या बंधनाचं दोऱ्यामध्ये प्रेम बांधलेलं आहे आणि राखीपौर्णिमा बहीण भाऊ एकमेकाला वाट पाहातात आणि राखी बांधतात बहिणी आणि हा दि दिवाळी दिवाळीला सगळेजण एकमेकांना भेटायला भाऊ बहिणी बही नातेवाईक एकमेकाला भेटायला येतात गोडधोड करतात आणि हा सण साजरी करून आनंदाने सगळ्याला एकमेकाशी भेटतात त्या निमित्ताने बहीण भावाची भेट होते नातेवाईकांची भेट होते त्यामुळे दिवाळीचा सण फार मोठा आहे आणि हिंदू धर्माप्रमाणे फार मोठा मानला जातो आणि त्या त्याच्यामुळे सगळेजण आनंदाने साजरा करतात